माझ्या गावामध्ये एक सुंदरसं बुद्ध विहार आहे आणि त्या बुद्ध विहारामध्ये पहिले आपण जाताना एक थोडंसं चढ आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला खूप म्हणजे असं गौतम बुद्धाचं मं मंदिर आहे विहार आहे आणि मग थोडंसं समोर गेलं तर अजून एक खूप मोठं पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली पण एक गौतम बुद्धाची मूर्ती आहे समोर गेलं की मग एक भंतेजींची एक मूर्ती आहे जे सगळ्यात पहिले आमच्या गावामध्ये आले होते आणि मग तिकडून गेल्यावर आपल्या बाबासाहेबांची एक मोठी मूर्ती आहे आणि ते आमच्या बाबासाहेबांची मूर्ती म्हणजे संविधान वगैरे एक पकडून वगैरे त्यांनी चांगली मूर्ती बनवलेली आहे आणि आमच्या गावामध्ये खूप लोकं वगैरे येतात आणि इथे बुद्ध दीक्षाभूमीला वगैरे जासाठी सगळे येतात तर खूप दुरून दुरून लोकं येतात आणि इथे मग आमच्या विहारात पण येतात आणि तिथे राहतात पण तिथं राहण्या वगैरे जी काही सोय नाही आहे जास्त आमच्या ग जे गावामध्ये कार्तिक पौर्णिमेला खूप मोठा उत्सव होते बाहेरून खूप लोकं येतात बाहेरगावचे खूप खूप जास्तच लोकं येतात आणि गावामध्ये खूप मोठे म्हणजे गायक लोकं वगैरे येतात नाट डॅन्स वगैरे होते आणि ते सगळं कार्तिक पौर्णिमेला खूप म्हणजे हे राहते पण कार्यक्रम वगैरे होतात पण तिथं तितकी सोय वगैरे नाही आहे तिथं पाहण्यासाठी कोणी आहे नाही जास्त कोणी तिथं मग जे सुविधा नाही आहे थोडीशी तिथे आता तर भिक्षू लोकांचे छोटे छोटे भंतेजी लोकं पण आले आहेत त्यांची पण जास्त काही सुविधा नाही आहे तिथे पूर्णच आजूबाजूला म्हणजे गवत वगैरे जास्त झालं आहे त्यांची म्हणजे पाहण्यासाठी कोणती सुविधा वगैरे नाही आहे पण जे बुद्ध विहार म्हणजे एकच खूप चांगलं परिसर आहे तिथं म्हणजे गेल्यावर मन शांत वगैरे होते पण तिथं म्हणजे तितकी काही सुविधा वगैरे नाही आहे पण बुद्ध विहार खूप चांगलं आहे